माझे राहणे अमरावती जिल्ह्यात आहे तर आमच्या जिल्ह्यात परश् पर्यटनस्थळ भरपूर आहे जसं अमरावतीपासून एकशे दोन किलोमीटर चिखलदरा पर्यटनस्थळ आहे मुक्तागिरी पण जैन मंदिर आहे त्या मंदिराची खासियत अशी आहे की त्याच्या बाजूला जंगल आहे आणि तिथे जाण्यासाठी हिवाळा आणि पावसाळ्याची वेळ चांगली राहते आणि कारण की पावसाळ्यातील आणि हिवाळ्यातील वातावरण हे थंड राहते आणि अमरावती शहरात एच उ पी यम अंबादेवी कौंडीन्यपूर छत्री तलाव वडाली तलाव हे पण एक पर्यटनस्थळच आहे अमरावतीपासून पंचावन्न किलोमीटर शिंबोरा धरण आहे आणि त्याच्याच बाजूनी मोठा बगीचा आहे आणि तिथूनच काही दूर अंतरावर सालबर्डी पर्यक्स पर्यटकस्थळ आहे दरवर्षी भरपूर शाळेतील कॉलेजातील मुलंमुली बाकी लोक त्या स्थळाला भेट देतात अमरावतीपासून चांदूर रेल्व वीस किलोमीटर अंतरावर मालखेड हे पर्यटनस्थळ आहे अमरावतीपासून पोहरा पाहण्यालायक पर्यटनस्थळ आहे घनदाट जंगल